मी एका आभासी सहाय्यक म्हणून भौतिक स्थळी किंवा ठिकाणांशी संबंधित नाही त्यामुळे माझ्या क्षेत्रातील रुग्णालयांच्या सेवा किंवा सुविधा याबद्दल भेट थेट माहिती देऊ शकत नाही परंतु तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील रुग्णालयांमधील वस्तुस्थिती किंवा बालकांच्या सेवांसाठी माहिती हवी असल्यास तुम्ही स्थानिक रुग्णालयांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि किंवा थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुमच्या परिसरातील इतर लोकांशी बोलून त्यांच्याकडून अनुभव जाणून घेणे हे देखील उपयुक्त ठरू शकते तसेच तुमचे तुम्ही